अमरावती जिल्ह्यामध्ये चांगापूर मारूतीचं मंदिर आहे तिथं ते पंधरा किलोमीटर आहे इथून अमरावतीहून आम्ही तिथे रोट घेऊन जात असते तिथून गा अॅटो पण सुरू आहे अमरावतीहून चांगापूरला जासाठी तिथं आम्ही मारुतीची पूजा करते आणि रुईचा हार गिर घालते त्याच्यानंतर तिथं आम्ही सुंदरकांड असते तिथं अभिषेक केला जाते हनुमानजीचा आणि हनुमानजीची पूजा केली तिथं रोडगे केले जाते आणि तिथं पंगत पण असते हनुमान जयंतीला